हॉर्स रायडिंगमधील कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्याकडे खेचले गेलात सो हॉर्स रायडिंगमध्ये एक मेन पॉइंट एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की कॉन्फिडन्स हॉर्स रायडिंगमुळे आपला कॉन्फिडन्स खूप प्रचंड प्रमाणात वाढतो जो की आपल्याला काही असू दे केला तरी म्हणजे इतर गोष्टींमुळे सुद्धा वाढतो पण हॉर्स रायडिंगमध्ये मुळे जास्त वाढतो असं मला वाटतं आणि हीच एक गोष्ट आहे जी की मला हॉर्स रायडिंग करण्यासाठी प्रेरित करते कॉन्फिडन्स आपल्या जीवनामदध्ये खूप महत्त्वाचा असतो काहीही असू दे कॉन्फिडन्स हा सगळीकडे लागतो जरी आपल्याला स्टेजवर काही भाषण असू दे किंवा काहीही करायचं असू दे आपल्याला कॉन्फिडन्स पहिला हवा कॉन्फिडन्स नसला तर आपण कुठेच राहू शकत नाही कुठेच कधीच आपलं जीवनामध्ये आपण जगूनही काय जर आपन कॉन्फिडन्स आपला लो असेल तर सो कॉन्फिडन्स हाय करण्यासाठी मला वाटतं की आपल्याला हॉर्स रायडिंग करणं तर चांगलीच गोष्ट आहे कारण त्यामुळे खूप कॉन्फिडन्स वाढतो तसेच हॉर्स रायडिंगमुळे आपली मला वाटतं तरी असं सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा वाटते एखादी गोष्ट केल्यानंतर तशी जशी की माझी माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला आहे हॉर्स रायडिंगमुळे आणि जसं मला ते आवडतं खूप हॉर्स रायडिंग करणं किंवा त्यामध्ये खूप कामं असतात जसं की घोड्यांना सांभाळावा लागतं त्यांची निगा राखावी लागते आपल्याला दररोज प्रॅक्टिस केली जाते त्यांना व्यवस्थित नियंत्रण करता आलं पाहिजे हे आपण हॉर्स रायडिंगमुळे शिकतो काही असू दे किंवा आपण कसे जनावरांना पाळायला पाहिजे कसे त्यांची देखभाल करायला पाहिजे हे आपण त्यां हेही यामधून शिकलं जातं सो असं मला वाटतं की हॉर्स रायडिंग ही एक माझा आवडता छंद आहे मला आणि माझ्या लाईफमधली इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो हॉर्स रायडिंग केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढतो आणि तेच कॉन्फिडन्स हीच एक गोष्ट आहे जी मला ते पुढे सुरू ठेवण्यास जे हॉर्स रायडिंग आहे ते सुरू ठेवण्यास मला प्रेरित करते